हॅलो उषा मला जरा थोडा प्रॉब्लेम झाला आहे गं मला माझ्या मीटरचं रिडिंग खूप जास्तच आलेलं आहे मला आणि मी एवढ्यात होतेही नाही एक महिना तरी पण एवढं बिल आलेलं आहे त्याचं काय करू मी आता तू मला सांगतेस का थोडं मदत करते का बरं हो मी त्यांना फोन कॉल केला होता रि इथे ऑ ए इलेक्ट्रिक ऑफिसमध्ये पण ते म्हणाले की बंदबिला तुम्ही घरी जरी नसले तरी बंदबिला विजेचं बिल येतं पण मी म्हटलं ठीक आहे न येतं तेवढं पण एवढं बिल तुम्ही दिलं आहे ते तर मला योग्य वाटत नाही आहे बरं बरं मला सांग की आता काय करू म्हणजे मग मी तेवढं बिल मग भरू का कारण मी तर काही वापरलंही नाही आहे माझं सगळंच बंद होतं फ्रीज बंद होतं फॅन सुद्धा म्हणजे घरी लॉकच होतं असल्यामुळे सगळंच काही बंद होतं फक्त कधी कोणी एखाद्या वेळेस झोपायला कोणी आलेलं होतं तिथे पण तेव्हा तेव्हाचं सगळं त्यांनी एखाद्या वेळेस सुरू केलं असेल एखाद दिवशी पण बाकीच्या य अदरवाईज सगळंच बंद होतं ना मग आता भरू का बिल मी बरं ठीक आहे आता ह्या महिन्याचं तर भरून देते मग पुढच्या महिन्याला बघेल काय करायचं आहे ते ठीक आहे ओके